भारतातील धार्मिक स्थळ म्हणजे शेगाव शेगावला मी आत्ताच जाऊन आलेले आहे माझे दर्शनसुद्धा खूप चांगले झालेले आहेत जाण्याकरीता तीन चार तास तर लागलेलेच आहेत आम्ही ट्रीपला सगळे मैत्रिणी गेलो होतोत खूप मजा केली आणि राहण्याची सुद्धा तिथे व्यवस्था खूप चांगली आहे गजानन महाराजांचे दर्शन सकाळीच्या वेळेस खूप चांगले होतात दिवसभर तर खूप गर्दी राहतात तिथले सगळे व्यक्ती सेवाधारी व्यक्ती खूप सेवा देतात चांगले चांगले सेवा देतात पहिल्यापेक्षा खूप चांगले सो सुधारणासुद्धा त्या मंदिरामध्ये त्या गावामध्ये सुद्धा सुधारणा झालेल्या आहेत शेग गजानन महाराज हे शे शेगावमध्ये स्थापित झाले होते अजून जुने आहेत पण असे चांगले आहेत